किचनमध्ये कुठल्याही जेव्हा एखादी वस्तू बनवली जाते एखादा मेनू बनवली जाते आता एखादा मेनू आपल्या घरच्या मिसेसला खूप आवडतो किंवा मग आपल्या मुलांना आवडतो तर तो मेनू बनवताना तो जो वेळ आपल्याला मिळतो त्या वेळेत मेनू पण बनतो आणि आपले विचार पण आपण शेअर करू शकतो मुलगा जर एखादा रागीट असेल मात्र त्याला आवडणारी कुठलीही डिश जर आपण बनवत असलो किंवा त्याला सांगत असलो तर ती सा ती मेनू बनताना तो मुलगा त्याच्याकडे लक्ष देईल मात्र कान त्याचे खुले राहतील मग त्यावेळेस आपण त्यास जे काही सांगू तो पूर्ण ते अवगत करेल आता समजा पत्नी जर भांडखोर असली तिच्या आवडीचा जर एखादा पदार्थ बनवला तर तिला पण तो फार आवडेल म्हणजे आपण किचनमध्ये काम पण करून राहिलो आणि आपल्या घरच्याशी कम्युनिकेशन पण ठेवून राहिलो तर किचनचा जर असा उपयोग घेतला तर तिथे कम्युनिकेशन बनेल आणि रिलेशन पण चांगलं राहील असं मला वाटतं